हा नमस्कार मॅडम बोला हो मॅडम बोलतो आहे बोला बागडेज डेअरीजममध्ये आपलं स्वागत आहे बोला काय म्हणता मॅडम ॲक्चुली म्हणजे कसल्या टायपचे प्रोडक्टस पाहिजे खाण्याचे प्रोडक्टस पाहिजेला आहे का कुठले प्रोडक्ट

मील्क प्रोडक्ट तर मॅम आपल्याकडं खूप सारे प्रोडक्टस अवेलेबल आहेत जसं की दूध आहे पनीर आहे गुलकंद आहे स्वीट्स आहे खूप सारे आहेत ते तुम्हाला आम्ही प्रिफर करू शकते तुम्हाला काय म्हणजे क काय घेण्यात इंटरेस्टेड वगैरे आहे का तुम्ही

मॅम तुमचं आहे ना मॅम स सगळं आहे आपल्याकडे तुमचं ॲक्च्युअली कसलं इव्हेंट आहे का कसलं म्हणजे पार्टी ओके

हो मॅम आहेत ना आहेत ना तुम्हाला कशामध्ये पाहिजेला आहे म्हणजे आमच्या आपल्याकडे कॉर्नेटो आहे फॅमिली पॅक आहे कप्समध्ये आहे क्यूबमध्ये आहेत कोनमध्ये आहेत तुम्हाला कशामध्ये पाहिजेला आहेत तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला प्रत्येक आयटम आमच्याकडे जे आहे ते तुम्हाला आम्ही ऑर्डर करतो तर मॅम एक माझ्या मते मी तुम्हाला सांगायला गेलो तर एक तुम्ही पनीर एक टेस्ट आहे ॲक्च्युली तुम्ही पनीर कसं कॉमनली जातं आणि प्रत्येकजण एन्जॉय करतात पनीर म्हणा किंवा स्वीटमध्ये घायला गेलं तर तुम्ही बासुंदी किंवा रबडी वगैरे ठेवला तरीही चालेल परत आइस्क्रीमध्ये तुम्ही कप खे कप किंवा कॉर्नेटो ठेवला ही चालते काय असं हे नाही

काय म्हणला मॅडम मॅम आपल्याकडं फ्लेवर्स खूप आहेत जसे की बटरस्कॉच आहे वेनिला आहे मँगो आहे स्ट्रॉबेरी आहे कस्टर्ड आहे खूप सारे फ्लेवर्स आहेत आपल्याकडे मिक्स मिक्स फ्लेवरमेध्ये पण आहे आपल्याकडे जसे की च चॉकलेटमध्ये पूर्ण येणार परत क्रीमीमध्ये येणार तुम्हाला कुठले पाहिजेले तुम्ही फक्त सांगा

पनीर मॅडम हंड्रेड ग्रॅम पनीर थर्टी रुपीजला आहे त्या हिशेबाने तुम्हाला किती पाहिजेले चार किलो ओके आहे ना मॅम आहे की

हो मॅम हा वॉट्सअप नंबर आहे कसं आहे मॅम आपल्याकडं होम डिलिवरीची सर्विस ॲक्च्युली नाही आहे म्हणजे कसं आहे आपल्या कंपनीने खूप वर्ष झाले होम डिलिवरी करणे बंद होतं पण समजा तुम्ही आमच्या कंपनीच्या रेडीयसच्या आत असला तर आम्ही तुम्हाला प्रिफर करू होम डिलिवरी फक्त तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कुठून बोलताय म्हणजे तुमचं ॲड्रेस वगैरे काय आहे ते का आलं मग तुम्हाला ह्याच्यात सांगते मी की दहा हजारापर्यंत हां मॅम मिळून जाईल मग तुम्हाला ॲक्च्युली आपल्या रेडियस चार किोमीटरचा आहे आणि त्याममध्ये तुम्ही बसताय त्यामुळं तुम्हाला होम डिलेवरीही मिळेल फक्त एवढेच की तुम्हाला काय पाहिजेल आहे ते तुम्ही आयटम पूर्ण लिस्ट तयार करा मला व्हॉट्सअप करा आणि किती वाजता पाहिजेला हेही मला सांगा म्हणजे मी त्यानुसार सगळं घेऊन येतो हो मॅम चालत आहे ना आ आणि काय वगैरे काय तुम्हाला लागत असेल तर सांगू शकता हां चालते जसं की आपल्याकडं फ्लेवरमध्ये पान पण आहेत आपलं म्हणजे ते ॲक्च्युअली बाहेरून आणतो आपण पण आपण असं विकते ते पण मग तुम्हाला तेही जर इंटरेस्टेड असेल तर मला सांगू शकता तुम्ही ओके मॅम थँक्यू मॅम ओके मॅम हां